अरे रमेश तू मीशो ॲपचा वापर केलास का अरे मी दहा दिवसाअगोदर जीन्स ऑर्डर केले ती आली आहे आणि त्याचा क क्वालिटी खूप चांगली आहे जर तुला घ्यायचा असेल काही नवीन कपडे तर तू मिशो ॲपचा वापर कर तू माझ्या घरी एकदा येऊन त्या जीन्सची क्वालिटी बघ ती क्वालिटी एकदम खूप चांगली जीन्स आहे त्याचा फॅब्रिक खूप चांगला आहे त्याचा डिझाईन आणि कलर पण खूप चांगला आहे तू त्या मिशो ॲपवरती वेगवेगळे कपडे वेगवेगळे डिझाईनचे वेगवेगळे पॅटर्नचे बघू शकतोच तुझ्या फ्रेंड्सला किंवा तुझ्या फॅमिलींना कोणाला नवीन कपडे घ्यायचे असतील तर तू त्या मिशो ॲपचा सजेस्ट कर मिशो ॲप एकदम क्वालिटी आणि खूप ट्रस्टेड ॲप आहे त्यात सेव्हन डे फ्री रिटर्न ऑफर पण आहेत जर का तुझी कोणती क्वालि कपडेची क्वालिटी खराब आली तर तू सात दिवसातही रिटर्न करू शकतो आणि खूप चांगले कपडे एकदम स्वस्तात भावात भेटतात तुला जर माझे कपडे चांगले वा वाटत असतील तर तू पण दुसरे नवीन ऑर्डर करू शकतोस